आपण ज्या विषयावर लिहितो तो विषय आपल्या चिंंतनाचा असला पाहिजे म्हणजे आपण विषयाच्या मुळापर्यंत जाऊ शकतो विषयाचा तळ गाठू शकतो एक उंची आपल्याला प्रस्थापित करता येते आनि त्याच वेळी आपल्याला खोलीही गाठता येते पण पण एखादा विषय आपल्याला दिला अचानक दिला आणि सांगितलं की या विषयावर तुम्हाला लिहायचं आहे तर आपल्याला लिहिता येईल का तर याचं उत्तर हो असं आहे असं मला वाटतं म्हणजे अगदी शाळकरी वयामध्ये आपण निबंध लिहियचो आपल्याला हे जरी माहिती असलं की अंदाजे निबंधाचे विषय असे असे असतात तरीही प्रत्येक वेळी त्याच पद्धतीचे निबंध असतात असं नाही कधीकधी वेगळ्या पद्धतीचे निबंध येऊ शकतात आणि महत्त्वाची बाब अशी की एखाद्या विषयाकडं पाहण्याची तुमची दृष्टी काय आहे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे मला असं आठवतं की कधीतरी सातवी आठवीमध्ये आम्हाला एक निबंधाला विषय दिला होता खरंं तर हा त्या वयोगटाचा विषय नव्हता तो त्याच्यापेक्षा कमी वयोगटाचा विषय होता काय होता विषय तर माझा मित्र माझा आवडता मित्र आणि माझ्या वर्गातली जी चौसष्ट पासष्ट मुलं असतील त्यातल्या बहुतेकांनी कुठल्या ना कुठल्या वर्गातल्या वर्ग मित्राविषयी किंवा स्कूल फ्रेंडविषयी किंवा एखाद्या प्राण्याविषयी आपला निबंध लिहिला होता की सखाराम हा माझा मित्र आहे आणि तो मला का आवडतो किंवा अमुक अमुक निलेश हा माझा अत्यंत प्रिय मित्र आहे किंवा अमुक अमुक खंड्या नावाचा कुत्रा आहे आणि तो माझा मित्र आहे वगैरे असा आणि त्याही वयात मला असं वाटलं की हा विषय जेव्हा आपल्या वर्गात विचारला जातो जेव्हा की हा विषय आपल्यापेक्षा कमी इयत्तेतल्या विद्यार्थ्यांसाठी असायला हवा तेव्हा या विषयाच्या संदर्भातलं अधिकचं ज्ञान किंवा वेगळी बाजू आपल्याला लिहिता आली पाहिजे आणि मग मी त्यावेळी असं लिहिलं होतं की होय माझा पुस्तक हा माझा आवडता मित्र आहे माझा आवडता मित्र काय आहे तर बुक्स आर माय फ्रेंड आणि मग मी वेगवेगळ्या पुस्तकांबद्दल लिहिलं होतं आणि या पुस्तकांनी व्यक्ती म्हणून माझ्या अशी माझी कशी माझं कसं भरणपोषण केलं माझी कशी जडणगडण केली त्याबद्दल मी लिहिलेलं होतं आणि अर्थात त्यामुळं अर्थात तो निबंध त्या काळामध्ये टीचर्सला खूप आवडला आणि त्याला त्याचं खूप कौतुक झाल होतं हेही मला आठवतं आहे